शाळेत आम्हाला हस्तकला शिकवताना रंगकाम कागदी फुले बाहुल्या कागदी होड्या बनवायला शिकवले जात असे पावसाळ्यात होडी करून ती पाण्यात सोडण्याचा आनंद अजूनही लक्षात आहे या कृतींमुळे सर्जनशीलता वाढत होती आणि बालपणीच्या आठवणी या सुंदर होत होत्या